माझ्या मुलीला चार पाच दिवसाच्या आधीच डिलेवरी झालेली आहे त्याच्यामुळे त्या बाळाची मी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे त्यांच्या त्याच्या आंघोळीच्या पाण्यात डेटॉल वापरते त्याच्या क कपड्यातनं पण डेटॉल वापरते जंतूनाशकपासून त्यांना काही त्रास होऊ नये याच्यासाठी मी त्यांना मच्छरदाणी पण वापरते त्याच्यामुळे कसं बाळंतीण त्याच्या आईला पण काही त्रास होऊ नये याच्यासाठी पण त्या आईच्या बा पलंगाला पण मी कॉटला पण मच्छरदाणी लावते आमच्या इकडं कसं आहे खेड्यामध्ये लाइट पण खूप जात आहे ना त्याच्यामुळे मी चार्जिंगचा फॅन पण वापरते त्याच्यामुळे काही बाळाला त्याच्या आईला काही त्रास व्हायला नको त्याच्यामुळे त्याच्या आईची बाळाची मी खाण्यापिण्याची पण खूप काळजी घेते बाळाला दूध चांगल्या प्रकारे पौष्टिक आहार मिळाला पाहिजे त्याच्यामुळे मी त्याच्या आईला पण पौष्टिक आहार खूप चांगल्या प्रकारे जेव जेवणात भरवत आहे त्याच्या आंघोळीत पण आंघोळीत नेसा डेटॉल साबण डेटॉल पाण्यात कपडे धुण्यात पण डेटॉल वापरते त्याच्यामुळे बाळ मालीश करा मालीशला पण मी हिमालय तेल वापरते त्याच्या आईची बाळाची दोन सकाळ संध्याकाळ डेटोल हिमालया तेलानी मालीश करते त्याच्यामुळे बाळाला त्याच्या आईला काही आरोग्यते आरोग्यापासून निवारीत रहावे याच्यासाठी मी खूप त्यांची काळजी घेत आहे